मी जेव्हा पुस्तकं वाचायचे म्हणजे म खर तर लहानपणापासूनच पुस्तकं वाचायचे बट ते अगदी अशी छोट्या मुलांची गोष्टींची पुस्तकं वगैरे होती पण जेव्हा मी मराठी साहित्याच्या उद्देशाने जेव्हा मी पुस्तकं वाचायला लागले तेव्हा मी पहिलं पुस्तक वाचलेलं बटाट्याची चाळ जे पु ल देशपांडेंचं होतं अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तर ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकांने मला एवढं हसवलं एवढं हसवलं अर्थात पु लं देशपाडेंची विनोदबुद्धी तर अख्या महाराष्ट्राला माहिती आहे तर मी ते पुस्तक वाचून अगदी गडाबडा लोळत होते हसून हसून आणि तेव्हा मला ते पुस्तक खूप आवडलं आणि बरोबरच ते लेखकही आवडायला लागले मग त्याच्यानंतर मी परत पु ल देशपांडेंची बरीच पुस्तकं वाचली मग त्याच्यामध्ये नसती उठाठेव वाचलं त्याच्यानंतर मी व्यक्ती आणि वल्ली वाचलं आणि ते मी दोन ते तीन वेळा वाचलेलं पुस्तक आहे आणि व्यक्ती आणि वल्ली मला खूप आवडतं म्हणजे अगदी आत्ता कॉल जेव्हा मला माझ्या शाळेमध्ये एका पुस्तकावरती संदर्भ सारांश लिहा असं सांगितलं तेव्हा मी त्याच पुस्तकावरती सरांश लिहिला अगदी आज सुद्धा मी तेच पुस्तक कुणालाही सुचवायचं असेल तर मी ते पहिल्यांदा सुचवते मराठीमध्ये तर त्या पुस्तकाच्या लेखणीमध्ये एक वेगळंच काहीतरी सामर्थ्य आहे असं मी म्हणते कारण पु ल देशपांडे ज्या पद्धतीने लिहितात त्यांची जी विनोदबुद्धी आहे ते इतकं हसवतात त्यांची पुस्तकं खूप कॉमेडी असतात आणि पण असं नाही की फक्त त्या पुस्तकात विनोदच असतो त्या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला अंतर्मुख सुद्धा व्हायला लावतात व्यक्ती आणी वल्ली त्याचं सगळ्यात भारी उदाहरण आहे कारण खूप मस्त बाप पुस्तक आहे ते आणि ते पुस्तक वाचताना मला असं खूप छान वाटत होतं फनी पण आहे अर्थात म्हटलं मी विनोद बु विनोदीच लेखक म्हणून हास्यसम्राट अशी त्यांना पदवी दिली आहे महाराष्ट्राची त्यामुळे ते विनोदी तर असणारच पण त्याबरोबरच त्याच्याबद्दल अगदी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूची लोकं कशी असतात त्यांचे काल्पनिक व्यक्तिचित्रं त्यांनी रेखाटली आहेत अशी वीस व्यक्तिचित्रं त्या पुस्तकात आहेत त्यामुळे ते पुस्तक मला फार आवडतं आणि एक व्यक्ती म्हणून त्या लेखकाबद्दल माझं मत हे होतं की ते खूप एकदम भारी माणूस होतं असं फ्री माणूस एकदम आणि त्यांचे अनेक गो हे आत्ता यूट्यूबवरती अवेलेबल आहेत त्यांचे बोलणं अभिवाचन पुस्तकाचं काही काही ते जे अवेलेबल आहेत तेही अगदी वाचताना अगदी हासायला येतं अगदी मोकळं आणि हास्यास्पद वातावरण असतं तिथे आणि ते ऐकायला खूप छान वाटतं आणि त्यानंतर त्यांच्यावरती अग त्यांना त्या पुस्तकाबद्दल साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला व्यक्ती आणि वल्लीबद्दल आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यावर एक चीर चरित्रपट सुद्धा हा काढला गेला गेला मराठीमध्ये त्याचं नाव होतं भाऊ व्यक्ती की वल्ली तर तोही मी अगदी आनंदाआनंदाने बघितला आणि खूप त्यामुळे खरं तर एक आदर निर्माण होतो लेखकाबद्दल आपल्या मनात आणि लेखक होणं इतकं सोपी गोष्ट नाही हे आपल्याला कळतं पण ते इतके सोपी असं दाखवून देतात ना एकदम निवांत की छान वाटतं ते पुस्तकं वाचताना